हॅलो हो बोला ना हो हो काय होतं आपलं हो हो काय होतं तुमचं कोणता ड्रेस पाहिजे होता म्हणजे पंजाबी शिवणं आहे का बरं घेऊन घेऊन या चिखली रोडला चांद नागरी कॉम्प्लेक्समध्ये आहे अर्जंट पाहिजे का अर्जंट साडेतीनशे रुपये पडो परवडतील हो काही प्रॉब्लेम नाही ड्रेस परफेक्ट म्हणजे परफेक्ट मिळेल तुम्हाला

नाही नाही व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित बसेल मापाचा घेऊन एजा तसाच्या तसाच फिनिशिंग वगैरे करून मिळेल तुम्ही तुमच्या वेळेनुसार घेऊन या ना लगेच तुम्हाला देऊन टाकेन त्याच दिवशी दोन दोन दोन दोन तासात ॲडजेस्ट करून देईन हो हो हो सांगेन ना ठीक आहे तुम्ही घेऊन एजा मिळून जाईल हो सर्वच शिवून ब्लाउज ड्रेस पेटीकोट सगळंच शिवून देतात बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे येऊन जा तुम्ही मिळून जाईल तुम्हाला हो माझा माझा फो फोन लावा म्हणजे कॉल करा तुम्ही तुम्हाला सांगेनच मी समोर आलं की

हो रस्त्यावरच रोडवरच आहे ना काही प्रॉब्लेम नाही

बरं एजा मग दुकानचं नाव सखी सखी लेडीज टेलर हो हो हो या तुम्ही आणि फोन लावा हं काही प्रॉब्लेम नाही आत आता माझ्या फोनवर फोन तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यावरून लावला का बरं मग त्याच नंबरहून हो हो ठेवते मी हो ठीक आहे ठेवते मी